हा गूड इव्हनिंग

जी जी जी जी जी अच्छा काय नाव आहे तुमचं अच्छा मुलांचं नाव काय आहे तुमच्या मुलाचं ओं अच्छा अच्छा ओम गुलाने ठीक आहे टी सी आहे का त्यांचे हां टी सी तुम्हाला लागेल आणि त्याचं आधार कार्ड लागेल आणि आधार कार्डा घेऊन तुम्ही ऑफिसपर्यंत येऊ शकता के जी वन के जी टू के के जी वनची आहे वीस हजार आहे दरवर्षी एक वर्षाची वीस हजार रुपये फीज आहे आमच्याकडे त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये ते त्यामध्ये तुम्हाला मुलांना घरं भरवून नेणे आणणे हे सर्व गाडी राहील व त्यांचा त्यांना एक टाईम ना नाश्ता राहील त्यांना पाण्याची व्यवस्था राहील चेकिंग राहील त्या त्यामध्ये त्यांना कपडे देण्यात येईल ड्रेस शूज देण्यात येईल एक बॅग देण्यात येणार आणि बस बस राहणार स्कूल बस ते त्यांना सोडा आणणे करेल पुन्हा त्यान् त्यामध्ये त्यांना काय आहे त्यामध्ये अकरा वाजत् अकरा ते पाच त्यांचं शाळा राहणार त्याच्यानंतर त्या त्या बसमध्ये येऊन त्या घरपोहोच येऊन सो सोडून देणार मुलांना तुमच्या आणि आमच्याकडे स्टॉफ खूप चांगला आहे जो की इंग्लिश बेस्ट आहे त्यांची ते खूप व्यवस्थित शिकवतात आता तुम् तुम्हाला तुम्ही आम्हाला फोन केला तर तुम्हाला माहितच असेल की आमचं कॉलेज किती चांगलं आहे तर कारण की आमचं कॉलेज जे शाळेचं नाव खूप मोठं आहे आणि आम्ही काय करतो सर्व मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे फीज आहे परंतु अगर फीस मार्केटला खूप तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या कॉलेजला समजत असेल की खूप जास्त फीस घेते कारण तर आम्ही कमी पैशांमध्ये मुलांचं चांगलं शिक्षण घ्यावं असंच आम्ही ठर् ठरवलेलं आहे तुम्ही तुमच्या मुलांना मुलाला आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही टाकू शकता जेणेकरून त्याच्या व्यक्तिमत्व विकास हो विकास होणार आणि भविष्यात तो व्यक्ती चांगला घडेल हे आम्हाला माहीत आहे कारण आमचं शिक्षणच एकदम बेस्ट आहे हां फेस्टिवल होत असते फेस्टिवल होत असते वेगवेगळे प्रोग्राम असते जे की आम्ही प्रोग्राम घेतो ज्यामध्ये अनेक खेळसुद्धा असते मुलांसाठी वेगवेगळे त्या त्यामध्ये मुलांना बक्षीस वितरण अस् असते बक्षीस वितरणसुद्धा करत् त्यावेळेस तुम्हाला पालक सभासुद्धा आम्ही घेतो की काय मुलांमध्ये कितीपर्यंत प्रर् प्रगती झाली आणखी कोणता मुलगा क एखाद्या मुलाला खूप कमी तेवढं तर एखादा मुलाला सर्व मु सर्व मुलं सारखं नसते ना एखाद्या मुलाला जर कमी शिक्षण म्हणजे कमी त्यांना येत असेल तर त्या त्यावेळेस मुलाकडे आम्ही विशेष अशी आमची आमची टीम आहे जी की त्या मुलांकडे विशेष लक्ष देते आणि त्या त्या मुलांचा वेगळा एक कोर्स घेतो आम्ही जो की त्यांचं माइंड माईंडसेट चांगला करते असं वेगवेगळ्या खूप फॅसिलिटीस आहे आमच्याकडे तुम्ही नक्की आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही तुमच्या मुलाला टाकू शकता आम्हाला तुम्ही अकरा ते पाच कधीही येऊ शकता ऑफिसमध्ये आमच्या आम्ही अव्हे आम्ही राहतो अवेलेबल असं काही नाही वेळ न वेळ नसते आमी सर्वांसाठीच आहो तर त्याम् त्यामुळे पालक कधीपण आम्हाला येऊन भेटू शकतात आणि कॉलेजसुद्धा पाहून घ्या बससुद्धा पाहून घ्या बसची सिस्टिम पहा मुलंसुद्धा आहेत तिकडल्या तुमच्या एरियातील मुलं ती बस तिथे येत राहते बस म्हणजे नेणं आणणं वगैरे सर्व तुम्हाला पहिले दहा हजार रुपये तुम्हाला पहिले भरावं लागेल जेव्हा ऍडमिशनच्या वेळेस आणि मग एका महिन्याच्या नंतर तुम्हाला बाकीची फीस वर्षभराची पूर्ण भरावं लागेल चालेल ठीक आहे तुम्ही मग ऍड्रेस तुम्हाला मी सेंड करतो त्याच्यावर तुम्ही येऊ शकता ओके बाय शाळेला